नुकतेच वा वाचलेले पुस्तक म्हणजे द वेल्थ मनी कांट बाय म हे पुस्तक रॉबिन शर्मा यानी लिहिलेले आहे आणि त्यांनी त्या पुस्तकामध्ये खूप सुंदर प्रकारे आपल्या डे टू डे रूटीनबद्दल किंवा आयुष्याचे खरे मूल्य काय आहे या गोष्टींचे खूप छान वर्णन केलेले आहे ज्याचा आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये वास्तविकमध्ये वापर करू शकतो अशा गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत जसं की पैसे कमवणेच हे पूर्ण हे काय आपले जीवन नाही आहे हा एक जीवनाचा छोटा भाग आहे असे सुंदर सुंदर विचार त्यांनी त्या पुस्तकातून मांडलेले आहेत